तुम्हाला फिरायला आवडते काय जर आवडत असेल तर ते कोणासोबत मित्रांसोबत की परिवारांसोबत हो मला फिरायला खूप आवडते फिरायला म्हणजे आता सर्वांनाच फिरायला खूप आवडतात तसं मी खूप सर्व ठिकाणी गेली आहे चिखलदरा झालं शनिशिंगणापूर पुन्हा पुणे लोणावळा या ठिकाणी मी खूपदा गेले आहे ते पण मी मित्रपरिवारासोबतच जास्त गेले आहे कारण की मित्रपरिवारामध्ये असं राहते की आपण इथे पण कुठे पण जाऊ शकतो फॅमिलीमध्ये गेलं की फॅमिलीमध्ये फॅमिलीला सोबतसोबत घेऊन जाऊ शकतो आपल्याला काही वस्तू घ्यायच्या असेल किंवा नाही ते पण आपण स्वतःहून डिसाईड करून त्या घेऊ शकतो जसं की मी लोन लोणावळा गेली होती मित्रपरिवारांसोबतच त्यामध्ये आम्ही एक पूर्ण ट्रॅव्हलर म्हणून एक ट्रॅव्हल्स आहे ते बुक केली होती आम्ही दहा ते पंधरा लोक होतो त्यामध्ये काही मुलं होते काही मुली होत्या आणि जात्यावेळेस आम्ही खूप छान एन्जॉय करून गेलेलो होतो त्यामध्ये पुन्हा गाणे म्हणणं डान्स करणे या सर्व गोष्टी आम्ही तिथे केल्या आहेत जाता जाता प्रवास कसा गेला का गेला काही कळलं नाही आणि तिथे गेल्यावर धबधबा आहे त्या धबधब्यात पो पोहायचं आम्ही ठरवलं तिथे गेलो पण होतो आम्ही तो धबधबा खूप सुंदर होता पाहण्यासाठी आणि खेळलो पण खूप खूप मजा केली मित्रपरिवारांसोबत त्यानंतर मी चिखलदरा गेली होती चिखलदराला पण थंड हवेचं ठिकाण आहे ते सुद्धा छान होतं तिथं गेस्टची सोय पण खूप छान केली होती न गेल्या गेल्या आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो होतो तिथे आम्ही जेवण केलं जे लागते आम्हाला ते आम्ही खाल्लं त्यानंतर आम्ही पुन्हा तिथचे जे पर्यटन स्थळं आहेत ते बघायला गेलो होतो त्या पर्यटनस्थळाला बघायला जाण्यासाठी आम्ही एक त्यांची त्यांच्याकडून एक जीप असते ती बुक केली होती ती जीप अशी म्हणजे ओपन होती जसं आपलं कार राहते ना तशी नव्हती त्या जीपमधून आम्हाला पूर्ण झाडं झुडपं निसर्ग जो काही आहेत त्याचा थंडावा गारवा घेता आलेला होता त्यानंतर आम्ही रिटर्न येताना पण खूप सर्व मजा केली चिखलदऱ्याला जाताना कसं असं डोंगर डोंगर आहे म्हणजे वळणावर रस्ता आहे असं गोलगोल गोलगोल फिरून जाता येते त्यामध्ये पण आम्ही खूप मजा केली ॲक्च्युली आम्ही सकाळी निघालो होतो अकरा एक वाजता तर संध्याकाळी सहा सात वाजता तिथे पोचलो होतो तिथे जाताना जी मजा केली ती खूप आठवणीत ठेवण्यासारखी होती आणि त्यानंतर आम्ही शेगावला पण गेलो होतो शेगावला पण गेल्यानंतर तिथे पण संत गजानन महाराज आहेत त्यांचं आम्ही दर्शन केलं तिथे जाताना पण आम्ही खूप मजा केली तिथे गेल्यावर असं धार्मिकसारखं आम्हाला वाटलं की शांत एकदम मस्त जसे शांतता तिथे खूप छान होती त्यानंतर आम्ही तिथे महाप्रसादाचा आस्वाद घेतला देन तिथून आम्ही शिर्डीला पण गेलो शिर्डीमध्ये आनंदवन आहे तिथे पण आम्ही खूप छान फिरलो खेळलो मजा केली तिथे पण पाहण्यासारखं खूप आहे तिथे वॉटर पार्क पण होतं त्या वॉटर पार्कमध्ये पण आम्ही गेलेलो आणि त्यानंतर तिथे स्विमिंग सर्व काही होतं त्यानंतर आम्ही तिथे तिथून वापस पुन्हा अमरावतीला आलो अमरावतीला पण आल्यावर तिथचे काही स्थळं बघितले आहेत तिथे पण खूप मजा केली